हॅलो असे पुस्तकं भरपूर निघालेले आहे आता कृष्णावतारामध्ये हरिविजय ग्रंथ म्हणून आहे त्याच्यात त्या हरिविजय ग्रंथात भरपूर काही अशा सुविधा आणि लोकाहिलेच्यातून पाच मिनिटं बी उठू वाटत नाही असे त्याच्यात प्रश्न आहेत आणि गीता भागवत तर पाहिली तर त्याचा तर काही अंदाज सांगता येत नाही महाभारतासारखं ते नावाजून गेलेलं आहे आता शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजीचा हा विषय होऊन गेला त्या विषयावर बी भरपूर लोकाहिची आवड होती आणि अजून मी समजा पुस्तकावर आवड भरपूरच आहे आता जे पुस्तकं नवीन नवीन निघले ह्याच्यापेक्षा बी जुन्या पुस्तकाची जी परंतु माहिती आहे ती पहिले जुन्या लोकांहिले आहे आता तर समजा अनेक अनेक दुसऱ्याचे पुस्तक निघले आणि पुस्तकाची आवड जडलेली प्रत्येक जणायले आहेच कारण काय की पुस्तकाशिवाय तर कोणतीही विद्या प्राप्त होतच नाही आणि प्रत्येकाजवळ हे पुस्तकं तयार असतातच आता ह्या दोन वर्षाच्या अगोदर पुस्तकाचा उपयोग घरच्या घरीही लोकांनी घेतला पुस्तकातून बी भरपूर विद्या शिकली जाते आणि त्याच्यावर समजा कोणताही मार्ग निघू शकते आणि माणूस त्याच्यातच पुढे जाते कारण काय की जेथे ज्ञान असते तेथेच मान असते अन् असा विषय म्हणजे पुस्तकापासूनच तयार होते पहिले तर कोणत्या बी समजा गोष्टी अशा होत्या की तोंडी बोलण्यावर लोक विश्वास ठेवत आता कागदाशिवायही पुस्तकाशिवायही कोणताही व्यवहार बी सुद्धा होत नाही आणि पुस्तकालाही भरपूर कमवा पुस्तकालाबी भरपूर महत्त्व आहे कारण काय की जेवढे वकील लोक सरकारी लोक कर्मचारी जे काही चालत असतील ते भाषेवर आणि पुस्तकावरच चालतात कारण की पुस्तकाचा उपयोग प्रत्येकाला जोपर्यंत ही दुनिया आहे तोपर्यंत घेणंच लागणार आहे खोट्याची कोणती भाषा खोट्याचे कोणते बी पुस्तकं पण त्याचा उपयोग तर त्याच्याविषयी घेतलाच जाईन